मी आर डी जी कॉलेजमध्ये शिकत आहे माझ्या कॉलेजमध्ये एन सी सी असल्या कारणाने मला एक प्रकारचे सैनिकी जीवन जगण्याची कामगिरी खूप जास्त आवडते व मी एन सी सीत असल्या कारणाने मला सैनिकमध्ये लवकरात लवकर जाण्याचा खूप जास्त अभिमान आहे व मी त्याच्यात लवकरात लवकर भरती होऊ शकते त्यामुळे मी एन सी सी घेतलेली आहे एन सी सी हा एक न एक प्रकारचा सैनिकी जीवनाचाच प्रकार असल्या कारणाने तो खूप महत्वाचा असतो आणि मला खू त्याचा खूप अभिमान आहे की मी एक एन सी सी कॅडेट असल्या कारणाने मला एन सी सीमधून स सैनिकांचे थोडेफार जीवन जगण्यास आनंद मिळतो त्याचबरोबर त्यांना कसे काय करायचे व सैनिक सैनिकी जीवनामध्ये काय हालअपेष्टा सोसावे लागतात त्याबद्दल पूर्ण माहिती मला मिळते